हॅलो स्टेट बँक ऑफ इंडिया वाशिम मॅनेजर बोलतो बोला कोण बोलतंय बरं बरं बरं काय तुमचं नाव काय आहे बरं बरं बरं हा हा हा तुमची केस हा तुमची केस आलेली आहे मी थोडंसं ते व्हेरीफाय करायसाठी तिकडे पाठवलेली आहे आणि होऊन जाईल ते तर तुम्ही एक काम करा तुमचा सातबारा फेरफार शेतीचा उतारा बँक पासबुक आणि तुमचं ते काय म्हणते परिचयपत्र असं हे सगळं भरून उद्या बँकेमध्ये या अर्जंटली आणि उद्याच्या उद्या तुमचं काम करून टाकतो आणि लगेच तुमच्या खात्यात मी परवाच्या दिवशी लगेच तुमचे जे जे आहे ते रक्कम ते पूर्ण ट्रान्स्फर करून देईन किंवा मग चेक देईल किंवा कॅश कॅश पण देऊ शकतो असा काही वांधा नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला को कसं कसं काय काय पाहिजे ते आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत काही टेन्शन घ्यायचं काम नाही मग तुम्ही सांगितलेली डॉक्युमेंटस् तुम्ही उद्या समजा बारा साडे बारा वाजेपर्यंत माझ्या ऑफिसमध्ये या बँकेत हा बँकेत आले की मला फोन लावा इकडे बाजूलाच माझं ऑफिस आहे बँकेमध्ये आणि मी तुमचं हा हा पटकन काम करून टाकतो ओके ठीक आहे धन्यवाद फोन केल्याबद्दल आभारी आहे